मला झाडे लावण्याचा भरपूर शोक आहे आणि मी भरपूर प्रकारची झाडे माझ्या घरीसुद्धा लावलेली आहे माझ्या बागेम मी एक बाग बनवला आहे त्या बा बागेमध्ये प्रत्येक प्रकारचे झाडे मी विकत घेऊनसुद्धा आणते आणि कोणाच्या घरी जर मला चांगली झाडे दिसले तेही मी त्यांना मागून आणत असते तसंच मी माझ्या गच्चीवरसुद्धा काठाकाठाने खूप सुंदर सुंदर झाडे लावलेली आहे त्यामध्ये जा पा झाडाचं त्या पाणी भिंतीला पाझरू नाही म्हणून मी मोठ्या मोठ्या कुंड्या घेतल्या आहे त्या कुंड्यांमध्ये मी झाडं लावलेली आहे आणि जेवढं पाणी त्यांना हवं असतं तेवढं थोड्या थोड्या वेळाने पाणी टाकत असते जेव्हा वेळ मिळत असते तेव्हा मी त्यांना पाणी टाकत असते एका वेळेस पाणी मी त्यांना टाकून ठेवत नाही की जेणेकरून ते पा भिंतीला झिरपू नये किंवा खाली टपकू नये त्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास नाही आणि त्या झाडांनाही जास्त पाणी दिल्यामुळे मरू शकतात त्याच्यामुळे योग्य तेवढंच पाणी टाकून मी त्या झाडांची भरपूर निगा राखते आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावल्यामुळे घरही खूप सुंदर दिसते आणि जे माझ्या घरी पाहुणे किंवा कोणी आलं तर ते सगळ्यात आधी माझ्या गच्चीवर जाऊन माझ्या झाडे पाहतात ज्यांना माहिती आहे ते आणि ज्यांना नाही माहिती ते माझ्या बागेची खूप तारीफ करत असतात मी माझ्या बागेमध्ये भरपूर गुलाबाचे झाडे लावले आहे जेणेकरून सगळं बाग खिलखिलून राहतं गुलाबांच्या झाडांनी आणि गुलाबही पूर खूप मोठे मोठे लागल्यामुळे मला ते खूप आवडतात पूजेलाही त्या झा फुलांचा मी वापर करत असते त्यामुळे माझा देवघरही त्या फुलांमुळे खूप सुंदर दिसत असते आणि माझ्या घरचं त्या झाडांमुळे वातावरणही खूप शुद्ध राहते